हॅलो

हां हां काय काय घ्यायचं होतं हो का हं हं हं हं हां हां फिटींग करून पाहिजे आहे हो फिटींगसाठी आम्ही होम डिल्लेवरी देतो ठीक आहे पण एक्स्ट्रा चार्जेस हो हो मॅडम लागतात त्याचे तुम्हाला काय म्हणतात त्याला म्हणजे किती वस्तू घेणार आहात तुम्ही जवळजवळ एका वस्तूचे आम्ही दीडशे रुपये चार्जेस घेतो फेटींग करण्याचे हा दीडशे रुपये एका वस्तूचे तर तुम्ही काय काय घेणार ए सी का बरं कोणत्या रेंटमध्ये पाहिजे तुम्हाला रेट कोणत्या कंपनीची पाहिजे रेट कोणता पाहिजे असं काही असेल ना तुमच्याकडं ए सी का हां हां ते तुम्ही घेण्यावर आहे म्हणजे तुम्हाला कशी घ्यायची आहे काय घ्यायची आहे जे ए सी जी घे घेणार तुम्ही तर मग ती गोदरेजचीच पाहिजे ना पण आणि कूल्लर टी वी वगैरे स्टार्टिंग ए सीची का ए सीची स्टार्टिंग आहे पंचेचाळीस हजारापासून हां हां ठीक आहे उद्या येणार हां सात तारखेच्या आत हो मॅडम होऊन जाईल होऊन जाईल आणि ते आता मग डिस्काऊन तुम्ही घेण्यावर आहे म्हणजे तुम्ही टोटल वस्तू घेतल्या तर आम्ही दहा टक्के डिस्काऊंट देऊ जर तुम्ही जर समजा ए सी टी वी आणि अजून काय म्हटलं वॉशिंग मशीन आणि फ्रीज ह्या चार वस्तू जर घेतल्या तर आम्ही तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काऊंट देऊ हो पूर्ण रेटवर नाही एका वस्तूवर नाही मिळणार आहे हां पूर्ण वस्तू घ्या तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काऊंट देऊ तुम्ही जर एवढ्या घेतल्या जर दोन वस्तू घेतल्या तर मग आणि समजा तुम्ही फ्रीज आणि टी वीच घेतली तर मग कमी होईल

ठीक आहे ठीक आहे हो ठीक आहे चालेल चालेल पण दीडशे रुपये चार्ज लागेल एका मशीन हां तर आमचं शॉप राहते अकरा ते सात वाजेपर्यंत हां सात वाजेपर्यंत सुरू राहते नाही नाही नाही ठीक आहे चालेल थँक्यू हां